हॅलो नमस्कार तुमचं नाव हा तुम्हाला माहिती आहे ना या यावर्षी आपलं आवाज येऊ राहिला स्पीकर बंद कर

हा तुम्हाला माहिती आहे ना यावेळेस आपल्या मोबाईलचा मोबाईलच्या प्रॉडक्टची थोडी ही कमी झालेली आहे विक्री हा मग त्याच्यासाठीच मी तुम्हाला कॉल केला होता तर तुम्ही काय करू शकता याच्याबद्दल वैयक्तिक

हा हा बरोबर आहे आता मी तु टीममधून तुम्हाला मी एक सांगते आज जो एक मी तुम्हाला एक महिन्याचे टार्गेट देत आहे एक महिन्याचे टार्गेट देत आहे एका महिन्यामध्ये आपले एकशे वीस मोबाईल हे गेले पाहिजे विक्रीला आणि आणि सॅमसंग आपलं प्रोडक्ट आहे सॅमसंग सॅमसंग आपलं प्रोडक्ट आहे तर त्याच्यावरती एकशे वीस मी मोबाईलचं तुम्हाला टार्गेट दिलं पण मग त्या त्याचं जे हे ऑफर आहे ना फाईव्ह पर्सेंट डिस्काउंटवर ठेवायचं

हा एका शॉपमध्ये एकशे वीस मोबाईल नाही ठेवायचे जे आपल्या आपल्या दुकानाच्या शाखा आहेत ना शॉपच्या शाखा आहेत ना त्या ठिकाणी मग एका एका दुकानामध्ये तीस एका दुकानामध्ये तीस असे वेगवेगळे आणि या दुकानामध्ये वेगळ्या टाईपचे डिस्काउंट त्या दुकानामध्ये वेगळ्या टाईपचे डिस्काउंट नाही सगळ्या दुकानांमध्ये फाईव्ह पर्सेंटच डिस्काउंट ठेवायचं हा तुम हा तुमच्याकडे तीस मोबाईलचे टार्गेट आहे सध्या एकशे एकशे वीस आहेत ना टोटल तर तुमच्याकडे तीस मोबाईलचे टार्गेट आहे हो हो हो थँक्स हा वेलकम वेलकम